नमस्कार मी आश्विनी भोज राहणार धाराशिव माझ्या धाराशिव शहराच्या न एकजवळ श्री तुळजा भवानी मातेचं सुंदर मंदिर आहे तेथे नवरात्रामध्ये तर यात्रा भरतेच भरते ती यात्रा बघून मनाला खूप सुखावते ती यात्रा बघून माझे लहानपणीचे दिवस आठवतात माझे गाव परभणीच्या जवळ सिंगनाापूर येथे आहे तेथे वर्षाला एक महादेवाची यात्रा भरायची तेथे मी माझ्या मैत्रिणींसोबत ते यात्रेचा खूप मनसोक्त आनंद घ्यायची पाळण्यांमध्येे बसायचे खूप फुगे उडवायचे खूप खूप आनंद घ्यायचे ती यात्रा बघून मला माझ्या लहानपणीची सोनेरी दिवस डोळ्यासमोर उभे राहतात तो आनंद तीच परत एकदा डोळ्यासमोर उभा राहतो व तोच मनाला खूप आनंद देऊन जातो अशाच अनेक आठवणी माझ्या लहानपणीच्या यात्रेच्या आहेत काही काही गोष्टींसाठी आईजवळ हट्ट धरायचा की आई मला तेच हवं आहे आई मला पाळण्यामदे बसायचां आहे आई मला हे ह्याची खरेदी करायची आहे आई मला ते खावयाचे आहे अशा अनेक गोष्टींचा जुन्या गोष्टींना परत एकदा नवीन नव्यानी मला आनंद मिळतो नव्यान ला एकदा उजाळा मिळतोच मिळतो माझ्या आठवनींना तस तसाच हा उजाळा मनाला आल्हाददायक आनंद देऊन जातो तसेच तेव्हा मी माझ्या मैत्रिणींसोबत जायचे आता पोरांना घेऊन जाते तो तीच माझीच मुलगी मा जेव्हा माझ्याजवळ काही गोष्टीसाठी हट्ट करते तेव्हाही मला माझ्या काही जुन्या लहानपणीच्या आठवणी मनाला जागृत होतात त्यामुळे हा आनंद मला खूपच काही स देऊन जातो